हॅलो रॉयल ट्रॅव्हल्स अँड एजन्सी का ओके मी विशाल बोलतो मला मी तुमच्याकडे एक गाडी बुक केली होती मला आणि माझ्या फॅमिलीला फिरायला जायचं होतं तुळजापूरला आणि तिकडे जवळपासचा पट्टा फिरायचा होता तर मी डायवरला फोन लावतो पण डायवर काही फोन उचलत नाही आणि सकाळी त्याला ज्या वेळेला बोलावलं होतं त्यावेळेला काही तो आलेला नाही आहे आता बराच उशीर झालेला आहे तर तुमच्या एजन्सीचं काम असंच आहे की आहे का की तुम्ही असे डायवर पाठवून देता ज्यांना काही वेळेचं भान राहत नाही किंवा आपल्या कस्टमरला कुठे वेळेवर जायचं असेल त्यांना पोहोचवून द्यावं लागेल त्यांस फिरायला जायचं आहे आहे तर जायला पाहिजेल असेच तुम्ही डायवर पाठवता का की हा डायवर तुमचा असाच खराब आहे का नेहमी असाच करतो का सर्वांसोबत मला त्याची तक्रार करायची आणि त्या मला काय ते मोबदला किंवा माझं कसं जायचं ते नियोजन तुम्ही करा आणि याच्यानंतर जर असंच झालं तर मी तुमच्या एजन्सीला कधीच गाडी बुक करणार नाही